हॅलो हा मी र आपलं लग्न अरेंज करता ना तर माझ्या बहिणीचं लग्न होतं सतरा जुलैचं तर त्याच्यासाठी मला थोडी तुमची मदत हवी होती म्हणजे फूड अरेंज वगैरे तुम्हीच करता ना जसं काही आपलं काय म्हणते त्याला तुमच्याकडे काय काय आहेत हां हां हांहां हां

तुम्ही तुमचं पॅकेज सांगा ना म्हणजे काय आहे तर मी त्यानुसार तुम्हाला सांगतो आमच्याकडे पा दोन हजार आहे आमची फॅमिली खूप मोठी आहे आणि आमची ओळखी पण खूप आहेत तर दोन हजार लोकसंख लोक आहे आमचे पूर्ण म्हणजे मुली मुलांकडले पकडून हां दोन हजार हांहां हांहां हांहां

हांहां अच्छा ठीक आहे ना तर मग मी तुम्हाला कुठे भेटावं म्हजे तुमचे ऑफिस वगैरे असेल ना कुठे

अच्छा हांहां

हांहां अच्छा ठीक आहे ना

आम्हाला जे आपलं जे तुमच्याकडे असेल ना बुक आपलं हे बुकलेट वगैरे त्याचावर आता मी पाहून तुम्हाला आपलं जे हे आहे ते चूज करून तुम्हाला सांगतो मी कोणते कोणते ठेवायचे त्यानुसार तुम्ही मला रेटिंग सांगा तुमची ठीक आहे हं ठीक आहे तर मी आज हं तर मी आज संध्याकाळला तुम्हाला भेटायला येतो मग तर मग आपण आल्यावरच बोलू ठीक आहे ना हांहां बरं बरं ठीक आहे ठीक आहे हां